माझे आवडते पुस्तक मला जे वाढते प्रदूषण आहे त्याच्याविषयी लिहायला आवडेल आणि मला ते मराठीतच लिहायला आवडेल आणि मराठी भाषेला जास्त प्राधान्य दिल्याने मला जास्त स्फूर्ती मिळेल कारण आज जे प्रदूषण वाढलेलं आहे आणि लोकांचं जीवनमान धोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मला ते बोलावं असं वाटतं आहे